हॅलो हर्षद स्वानंद बोलतो आहे हां बरं ऐक ना अरे मध्ये तू पोस्ट टाकली होतीस फेसबुकवर कचऱ्या संदर्भात हो कचरा व्यवस्थापनासाठी रत्नागिरीत काही तरी तू नवीन करतो आहेस ते वाचलं होतं आता माझ्या घरात मी ती पोस्ट वाचून कचरा जमा करून ठेवला आहे खरंतर मग त्याचं काय करायचं मला पुढे समजत नाही आहे सो जरा सांग ना जरा माहिती दे ना बरं माझ्याकडे मी म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केलेला आहे ओला कचरा सहसा काय घंटागाडीत टाकतो ती सकाळी घंटागाडी येते कचरागाडी त्याच्यात टाकतो किंवा ओला कचरा बाजूला झाडं आहेत परिसरात त्यांच्या मुळाशी टाकतो अच्छा ओके हां मग प्रश्न राहायला सुक्या कचऱ्याचा सुका कचरा कोण असं घेऊन जातं का की हल्ली काही ॲप्स अशी आले आहेत की जी कचरा घेतात आणि पैसे देतात म्हणजे जसं ज सुरुवातीला भंगारवाली करायचे तसं आता काही ॲप्स करतात की ते सुका कचरा घेतात आणि पैसे देतात असं काही आहे का रत्नागिरीत तसं सुरू आहे का अच्छा एक ॲप आहे का बरं बरं मग त्यांच्याकडे रजिस्टर करून त्यांना कचरा द्यायचाच अच्छा आठवड्यातून सॉरी महिन्यातून एकदा बरं अच्छा ते कचरा घेतात पूर्ण सुका कचरा हा पण तो सुद्धा परत वेगवेगळा करायला लागत असेल ना म्हणजे प्लॅस्टिक वेगळा प्लास्टिकच्या पिशव्या वेगळ्या परत छोट्या पिशव्या मोठ्या पिशव्या अशा काहीतरी वेगळ्या असं असेल ना ओके बरं लोखंडी कचरा इलेक्ट्रॉनिक्सचा कचरा परत वेगळा बरं मग तो कुठे आपणच स्वतः करायचा की कसं काय ती जी लोक येतात आणि ती वेगवेगळं करतात अच्छा आपणच करायचा बरं म्हणजे घरात अख्खा कचरा होणार आहे माझ्या बरं बरं आणि तू काय करतो आहेस तुझं सध्या काय चाललं आहे कचरा व्यवस्थानामध्ये अच्छा म्हणजे सामाजिक कार्य म्हणून करतो आहेस की ह्यातच पूर्ण वेळ किंवा ह्याच्यातून तुझा इन्कम सोर्स सुरू झाला आहे अच्छा ओके तू पण ॲप हे करतो आहेस का डेव्हलप करतो आहेस का गुड गुड चांगलं आहे काय मदत लागली तर सांग अच्छा म्हणजे आता एवढा कचरा मी परत वेगवेगळा करून त्या ॲपवाल्यांना मी देऊ शकतो कचरा चांगली आहे आयडिया चांगली आहे म्हणजे स्वतःचा स्वतः कचरा करायचा तो स्वतःचा स्वतः वेगळा करायचा आणि सबमिट करायचा दुसऱ्या लोकांकडे बरोबर बरोबर बरोबर हानी होत नाही निसर्गाची हानी होत नाही बरोबर येस येस बघतो मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त असं वेगवेगळं करण्याचा मी एकटा करेन माझ्या घरातल्याना शिकवावं लागेल किंवा त्यांना सांगावं लागेल कारण प्रत्येकालाच अशी सवय असते असं नाही पण मी नक्की प्रयत्न करतो प्रत्येक ओला कचरा सुका कचरा मी वेगळाच करतो पण सुक्या कचऱ्यामध्ये सुद्धा वेगवेगळं असलं पाहिजे हे आमच्या घरच्यांना सांगणं गरजेचं आहे नक्की नक्की मी प्रयत्न करतो आणि तुला सुद्धा ऑल दि बेस्ट कचरा व्यवस्थापनासाठी हो नक्की नक्की मी तुला फोटो पाठवतो आणि मला सांग यस बाय